मी माझ्या बहिणीसाठी एक कविता लिहिली होती ती तिला आवडली होती म्हणजे तिच्या वाढदिवसा दिवशी मी ती कविता केली होती म्हणजे तिचा बड्डे असा पावसाच्या ऋतूमध्ये ऑगस्ट महिन्यात तिच्यासाठी मी ती कविता केली होती तिला ती खूप आवडली होती मग मी माझ्या एका फ्रेंडसाठी पण म्हणजे मी माझ्या खूप फ्रेंडसाठी अशा कविता वगैरे करत असते किंवा जो कोणी असं सांगेल की कविता करून पाहिजे किंवा शाळेत वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी वगैरे कविता हवी असली तर मी ते करून देते मला कविता करायला खूप आवडतात म्हणजे आता मी स्टेजवरती वगैरे पण प्रेजेंट केले आहेत कविता ते सुद्धा ती सुद्धा सगळ्यांना खूप आवडली आहे नंतर त्यामध्ये आपल्या जे त्यामध्ये मी एखाद्या गोष्टीचं कौतुक वगैरे कसं केलं जाईल हे त्या काळी तेच सांगितलं आहे मला कविता करायला फार आवडतात मी माझ्या फ्रेंड्समध्ये फ्रेंडसाठी वगैरे सुद्धा कविता बनवते आणि ते माझं खूप कौतुक करत असतात मी असे कविता करते छान छान म्हणून शायरी वगैरे पण मला बनवता येतात शायरी पण मी छान बनवते असं ते बोलत असतात त्यामध्ये मी शाय शायरी कविता असं असं काय काय करत असते त्यामध्ये कविता माझ्या सगळ्यांना खूप आवडतात मी आमच्या कॉलेजमधल्या प्रोग्रामसाठी वगैरे सुद्धा कविता बनवत असते